शुभम हां अरे जरा इकडे ये की हां अरे काय नाही आत्ता सरकारी पडताळणीची जी प्रक्रिया सुरू आहे ना हां तर त्यासाठी मला आधार कार्ड द्यायचं आहे पण मला त्याची प्रत्यक्ष प्रतच सापडत नाही आहे हां आणि आत्ता मला एवढं काम आहे ना की त्यामुळं मला जी प्रत आहे ओरिजनल ती शोधायला वेळ नाही आहे आणि त्याचे डेटसुद्धा आजच लास्ट डेट आहे तर मला ते काही करून आजच्या आजच हवं आहे आणि ते ओरिजनलच प्रत हवी आहे तर मला तुझ्या मदतीची गरज आहे प्लीज मला मदत करशील का हां तर मग डिजिलॉकर जे असतं ना आपलं ऑनलाईन हां डिजिलॉकर तर त्या वे वेबसाईटवर जाऊन मला माझं जे आधार कार्ड आहे ते मला एकदा पुन्हा एकदा परत हवं आहे म्हणजे त्याची ओरिजनल प्रत जेव्हा आपल्याला सापडत नाही तेव्हा आपण डिजिलॉकरवरून पण आपण घेऊ शकतो असं मी ऐकलं आहे तसं आहे ना हां तर मग मला ती पुन्हा एकदा हवी आहे डिजिलॉकरून आधार कार्डची ओरिजनल प्रत हां तर ती कशी घ्यायची जरा मला सांग ना प्लीज

वेबसाईटवर जाऊ हां गु हां गुगलवर डिजिलॉकर लिहिलं वेबसाईट ऑपन ओपन केली हां आधार नंबर द्यायला लागतो का आपला

ओके हो ओपन झालं ना हो दिसतं आहे डाउनलोड करू हां मग आता जर मी हे डाउनलोड केलं तर मला एक सांग की हे माझ्याकडं आता कायमचं सेव राहतं का मला दरवेळी डिजिलॉकरवर जाऊन ते घ्यावं लागेल ओके ओके हां म्हणजे एकदाच घेतलं तरी बस्स आहे आत्ता जर मी एकदा ही कॉपी डाउनलोड करून घेतली सॉफ्टकॉपी तर ती नेहमीच राहते बरं पण मला एक सांग की हे डिजिलॉकरवरचं झालं ना आपण आपल्याला तर प्रत्यक्ष प्रत पाहिजे ओके व्हेरी नाईस म्हणजे जर डिजिलॉकरवरून आपण हे डाउनलोड करून घेतलं तर ती प्रत ओरिजनल प्रतीच्याच पॅरेलल मानली जाते अरे वाह हे तर खूपच छान झालं ठीक आहे चालेल ओके आणि अजून पण मला जर काही मार्गदर्शन लागलं या संदर्भात तर मी तुला पुन्हा सांगते हां पुन्हा कॉल करते ओके